काही दिवसांआधी मी बजाज कंपनीची बाईक घेतलेली आहे ती बाईक जी आहे दिसायला खूप चांगली दिसते आहे परंतु त्याची क्वॉलिटी खूपच लो क्वॉलिटी आलेली आहे बाईकचे जे चाकं आहेत ते चाकं पण अक्षरशः घासल्यासारखे आहेत ते नीट चालत नाही आहेत बाईक सुरू केली की खूप कर्कश आवाज येतो आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये कार्बनचा धूर सोडतो आहे आणि त्याच्यामुळे जी आहे गाडी चालवायलाही थोडी भीती वाटते आहे बाईकचे जे आहेत ब्रेक्स जे आहेत ते ब्रेक अक्षरशः खराब आहेत कारण ब्रेक लावलाय की तो लागत नाही आणि हा बाईकचा जो कलर आहे कलरपण मधे मधे धूळकट झाल्यासारखा झालेला आहे बाईकमुळे कुणालाच प्रवास करताना खूप अडचणी येऊन राहलेल्या आहेत नीट प्रवास करता येत नाही आहे तर हा जो आहे बजाजचा बाईक आम्हाला कुणालाच अजिबात आवडलेला नाही आहे